तसं आमच्याकडे वीज रोज असते म्हणजे लाईट आमचे सहसा जात नाही आहेत पण आठवड्यातला एक दिवस मात्र त्यांचा मेंटेनन्सची कामं किंवा ह्याच्यासाठी जे लाईट जातात तेव्हा उन्हाळा असेल तर प्रचंड त्रासदायक होतं ते सगळं कारण लाईट नाही म्हणजे पंखे नाही आहेत ए सी नाही कूलर नाही काहीच नाही सगळं बंद ठप्प होऊन जातं फोन चार्जिंग होत नाही त्यामुळे लाईट हा आता वीज ही आपल्याला अगदी आवश्यक गोष्ट झालेली आणि आठवड्यातला एक दिवस हा असा नेहमी जातेच असं नाही आठवड्यातला एक दिवस पूर्ण पण बऱ्याच वेळेला ते आणि तेच टायमिंग देत नाही आहेत त्याचं की बाबा ह्या वेळेपासून ह्या वेळेपर्यंत तुमच्याकडे वीज नसणार आहे असं सांगितलं तर आपण त्या दृष्टीने फोन चार्जिंग करून ठेवणं किंवा बॅटरी पूर्ण आहेत की नाही चार्ज दिवसा कसंही आपण मॅनेज करू शकतो पण रात्रीच्या वेळेला वीज जर का गेली तर खूप प्रॉब्लेम येतात हल्ली आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर प्रचंडच बाकी थंडीत कसं आहे म्हणजे फॅन वगैरे लागत नाही आहेत आपल्याला त्यामुळे तेवढं हे होत नाही पण इमर्जन्सी लाईटवर आपण काहीतरी करू शकतो पण उन्हाळ्यात मात्र लाईटचं असणं आवश्यक आहे आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई असल्यामुळे ते त्यांचा पण प्रॉब्लेम होत असेल त्यांना पण मेंटेनन्सची कामं असतात त्यामुळे ते जात असतील लाईट पण कसं होतं वीज गेली की तिथे फोन केला जर का कार्यालयात तर फोन कोणी उचलत नाही आहेत उचलला तर नीट उत्तरं देत नाही आहेत असं पण नको आहे व्हायला